हॅलो ह पॅन कार्ड कार्यसंग आहे का हां हां मी सदाशिव नारायन जोशी बोलतोय हां हां

माझं नाव बदलायचं पॅन कार्डवरचं हं हं हो त्यासाठी मी कायदेशीरित्या ते बदललेलं आहे आणि फक्त ते पॅन कार्डवर अपडेट करायचं राहिलेलं आहे हो हो साहेब मी ऑलरेडी बदल करून कायद्यानुसार ते बदल केलेलं आहे आणि फक्त अपडेट करायचं तेवढं राहिलेलं आहे त्यासाठी काय कागदपत्रे लागतील सर ठीक आहे सर आधार ओके आणखी दहा्वीची सन आहे ओके ठीक आहे सर मी सर्व कागदपत्र सादर करेल सर ठीक आहे ओके